आपल्याकडे विवाह ही प्रथा खूप पहिल्यापासूनची चालत आली आहे पण त्या विवाह याच्यामध्ये तीन तीन रंगाचे होत असते एक हळद एक मांडव मांडव सुतवणं होत असते मांडव सुतवणं म्हणजे न धागा बांधणं ते सगळे आपल्या कडे येत असते सगळे मंडळी आपली पूर्ण फॅमिली फॅमिली येत असते आणि छान मस्त वाटते की आपली फॅमिली आलीबा आणि लग्नासारखं वाटते त्या गाव घरी आणि लग्न म्हटलं का खूप मजेशीर असते हळद असते तर खूप गोष्टी असते ना गोंधळ असते कोणी ह हे करते देवादेवी करते कोणी काही करते आपल्याला लग्न म्हटलं का खूप कपडे घेणं आहे का हे घेणं आहे प्रथा खूप आहे ना त्या गोष्टीची म्हणजे न आहेर पद्धती आहे पोरीकडल्यांनी पोराकडल्यांनी सगळं घ्या लागते आणि करावे लागते लग्न म्हटलं की खूप मज्जेशीर आणि खूप याच्याने राहाते म्हणजे व्यक्ती म्हणजे असं वाटते की लग्न हे एक एकवेळा होते बा करावे लागते तर एकवेळा सगळं करून घ्या लागते ना लग्नाचं म्हणजे ल घरं घरापेक्षा लग्न महत्त्वाचं असते लग्न हे चांगल्या म्हणजे आपल्या मुलीचं पाहावे लागते मुलाचं पाहावे लागते भरपूर गोष्टी त्या गो घ्या लागते आणि लग्न म्हटलं की विचार येते ना भरपूरमध्ये असं हे कसं करायचं बा आपण लग्नाचं आपलं झालं पाहिजे चांगलं मस्त मज्जेशीर आणि लग्न म्हटलं की इंजॉयमेंट आणि मजेशीर असे चांगलं वाटते